हा मॅम आपल्या शॉप आहे शॉप आहे संगमनरमध्ये आम्हाला काही टी वी फ्रीज कूलर इस्त्री अशा काही वस्तू घ्यायच्या होत्या इलेक्ट्रॉनिक फ्रीज टी व्ही कूलर फ्रीज कोणत्या कंपनीचा आपल्याकडे तुमच्याकडं जे असेल ते चालेल हां एल ई डी पण पाहिजे एल ई डी किती इंचची आहे बत्तीस इंची भेटेल किंमत किती आहे त्याची आणि कूलर वॉशिंग मशीन आहे का आपल्याकडे वस्तू असं त् कोणती पण चालेल आम्हाला टी व्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन पाहिजे उद्या येऊ आम्ही तुम्हाला भेटायला

हो चालेल मग बिल पेमेंट व्यवस्थित करशल डिस्काउंट कसं भेटेल आपल्याकडे म्हणजे जर आपण पंधरा हजाराची वस्तू घेतली तर त्यामागे किती डिस्काउंट भेटेल पंधरा हजाराची वस्तू घेतली तर एक हजार आणि एखादी वस्तू जर जास्त महाग जर गेली तर मग किती म्हणजे साधारणतः तीस एकपर्यंत

आणि हो आणि आपल्याकडे काही गॅरंटी वॉरंटी आहे का हां टी व्हीवरती की फ्रीजवरती

हो हो येऊन जाऊ आणि इस्त्रीची प्राईज किती हो हो चालेल मग मी येऊन जाऊ आम्ही उद्या शॉप किती वाजेपर्यंत चालू असतं आणि किती वाजता ओपन होतं हो हो आणि कुठे आहे आपलं शॉप पण कुठे आहे असं हो ह लोकेशन टाकू शकता ह्या नंबरवर हो ठीक आहे तसं आम्ही कॉल करून सांगतो तुम्हाला

काय काय भेटेल आपल्याकडे अजून आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का आपल्या दुसऱ्या नाही काय भेटणार का नंंदी इले इलेक् हो हो हो चालेल ठीक आहे